आता आम्ही जुना नाशकात राहतो पूर्वी तो रस्ता डांबरी वगैरे होता पण त्यात खूप खड्डे वगैरे असायचे पण सरकारने त्याला सिमेंटीकरण करून आता छान पक्का रस्ता झालेला आहे सिमेंट जास्त काळ टिकतं आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यावर म्हणजे वातावरणाचा पावसाचा पाण्याचा फार परिणाम होत नाही अगदीच कोणी परत येऊन खणलं वगैरे तर होतं पण सध्या सगळे हे बनवण्या अगोदरच त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकून आणि इलेक्ट्रिकचे पोल्ससाठी पण वायरिंग करून घेतल्यामुळे तिथं आता काही रस्ता खोदणं वगैरे प्रकार झालेला नाही किवा होत नाही आता या ज्या घटना आहेत ना त्याच्यामुळे रस्ते फास्ट झाल्यामुळे प्रवास जो आहे आमचा घराकडे येण्याचा जाण्याचा तो अगदी सोयिस्कर झालेला आहे आता इकडून जेव्हा आपण मुख्य रस्त्याकडं वळायला जातो किंवा जातो तेव्हा आम्हाला पटकन ॲक्सेस मिळतो आणि कुठलंही वाहन मध्ये थांबून राहणं खड्ड्यामुळे अडकून राहणं असं काही होत नाही